आमच्या इकडचे खेड्यातील लोकं जी पार्टी करतात ती म्हणजे कमी बजेटमध्ये पण करता आणि जास्त बजेटमध्ये पण करतात एखादा आमच्या इकडचा जर एखादा व्यक्ती पुणे मुंबई साईडला गेला तर तो क्लबमध्ये जाऊन डान्स वगैरे करणं त्याला आवडत असते तर तो तिकडे जातो आणि आमची जी पार्टी असते तर आम्ही औरंगाबाद साईडला म्हणा किंवा जालना साईडला जाऊन हुरडा पार्टी करतो तिकडे पिठलं भाकरी खातो आणि बस हुरडा पार्टी करतो